वकील पोलिस आणि पंचायत आणि तसेच तहसील कार्यालयात या कायदेविषयक अधिकार्यामुअ अधिकाऱ्यामुळे खूप त्रास झाला आहे आणि त्रास होतात कारण तहसील हे आणि पंचायत हे महसूल विभाग असल्यामुळं तिथं खूप भ्रष्टाचार होते कोणतंही काम जर तुम्हाला करायचं असेल किंवा कोणतंही तुम्हाला डाकुमेंट काढायचं असेल तर पहिले त्यांना फी द्यावं लागते म्हणजे इतर त्यांची शासकीय फी वगळून दुसरी फी द्यावी लागते त्यावेळी त्यांना वेळेवर आपल्याला डाकु मिळते आणि तसेच पोलिसामध्ये तसंच आहे निव्वळ तोडीचे काम करतात आणि वकीलदेखील त्यांची फी जी आहे न्य फी जास्त प्रमात्त पे करा लागते नाही तर मग तो सोबत येत नाही त्यामुळे खूप भ्रष्टाचाराचा अनुभव आलेला आहे